हो हां वृत्तपत्र आर्थिक स्तंभामध्ये लघु आणि कुटु उद्योगक्षेत्र यांचा समावेश केला तर मला नक्कीच आवडेल कारण की कुटीर उद्योग आणि लघुउद्योग ह्याच्यामध्ये फार मोठा फरक नाही आहे लघुउद्योग जरी लहान असले तरी सध्या आपण त्याला जी वॅल्यू कमी आहे आपल्या दृष्टिकोनातून झाली आहे लघुउद्योग पण काय कमी न ह्याचा नसतो दर्जाचा नसतो त्यामुळं कुटीर उद्योग आणि लघुउद्योग हे ह्या दोन्हीचा समावेश केला तर आम्हाला नक्कीच आवडेल